घरचे कपडे धुण्यासाठी माझ्याकडे वॉशिंग मशीन तर नाहीए पण मी कपडे धुताना डेलीचे दररोजचे कपडे धुताना वॉशिंग मशीनचा वापर न करण्यासाठी मी हातानेच कपडे धुते हाताने कपडे धुते म्हटल्यावर जास्त मळाचे कपडे असल्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकणे भिजू घालणे गरम पाण्यामध्ये निरमा टाकून छान कपड्यांला भिजू डेमे त्याच्यानंतर मुलांचे शाळेचे कपडे वेगळे टाकणे मुलांच्या शाळेच्या कपड्यांमध्ये निरम्याने थोडंसं भिजू घालने थोडा वेळ आ आणि ठेवणे त्यानंतर कपडे धुणे कपडे धुतल्यानंतर एका बकेटमध्ये धुणे त्यानंतर दुसऱ्या बकेटमध्ये पिळायसाठी वेगळं पाणी घेणे पाण्याची बचत झाली पाहिजे म्हणून थोडं दोन बकेटमध्ये अडीच बकेटमध्येच पाण्याचा वापर करायचा पाण्याचा वापर केल्यानंतर कपड्यांला छान वेगळे वेगळे धुवायचे मुलांचे शाळेचे कपडे उगडे धुवायचे मळले असेल तर ब्रशने घासायचे जास्त ब्रशने घासायचे शाळेचे कपडे या वाईट कपडे वाईट शर्ट वगैरे राहिलं तर मग नंतर त्या वाईट शर्टला वेगळ्या याच्यामध्ये टाकणे त्याला ब्रशनी घासणे ब्रशने घासले की मग ते छान पिळणे पिळल्यानंतर झटकू झटकू वाळू टाकणे वाळू टाकल्यानंतर जास्त कडक ऊन झाली कि उन्हाच्या आधी काढून आनणे नाही तर मग कपड्यांचा कलर उडत असते कपड्याचा कलर उडले नाही पाहिजे म्हणून नवीन कपडे सावलीमध्ये साड्या वगैरे नवीन नवीन साड्या वगैरे राहिल्या म्हणजे त्या निरम्यामध्ये टाकणे या कम्फर्टमधून पटकन धुऊन वाळू घालणे म्हणजे नवीन कपड्यांचा कलर वगैरे ऊडला नाही पाहिजे म्हणून त्यांना उन्हामध्ये न वाळू घालता सावलीमध्येच वाळू घालणे सावलीमध्ये वाळू घातल्यावर ऊन पडली की कलर उडून जाते नवीन कपड्यांचा नवीन कपड्यांचा हल कळत उडला नाही पाहिजे म्हणून सावली मध्येच वाळु घालणे तिथूनच काढून घेणे आम